मी फक्त वॉट्सॅपस वापरते हे इंस्टाग्राम फेसबुक पिंट्रेश् काहीच वापरत नाही कारण ते माझ्या शाळेच्या ह्यानं मला ते वॉट्सप ठेवावे लागते व्हॉट्सपवर सर्व माहिती होते माहिती पाठवावी लागते आणि त्या आपल्या ग्रुप या करावं लागतात ग्रुपमध्ये सगळी माहिती येते गावातली गावातला ग्रुप असला तर गावातली माहिती शाळेतला ग्रुप शाळेची माहिती त्याच्यासाठी वॉट्सप मला आवश्यक आहे म्हणून मी आवश्यक